माझी सुरवात म्हणजे लहान असताना मी श्यामची आई हे सिनेमा बघितलेला तेव्हापासून झाली मला तेव्हापासून असं मनात विचार आला की पुढे करायची तर ॲक्टिंगमध्ये करायची तेव्हापासून खूप आवड होती हे करायची त्याच्यात बरेच वेगवेगळी नाटकं त्याच्यात बरेच वेगवेगळी नाटकं बघितली जसे की देवबाभळी जिन्याखालची खोली वेगवेगळी नाटकं बघितली त्याच्यातनं खूप आवड निर निर्माण झाली मनात फक्त एक खंत होती की कधी नाटक करायला भेटले नाही त्यासाठी खूप ट्राय केलं पण घरातनं पण नकार असल्यामुळे कधी चान्सच भेटला नाही मग कॉलेजमध्ये आलो तेव्हा सेकेंड इयरला ज्यावेळी सुरवात झाली त्यावेळी कॉलेजमध्ये असं एक बोर्ड लागलेला यूथ फेस्टिवल आहे म्हणून सो मा माझा मित्र जयराज त्याने मला सांगितलं की अरे तू करून बघ पण मी घाबरत होतो खूप तरी पण तो बोलला तू करून बघ मग त्याच्यासाठी बाबांनी मला तुरुंगातील शाहजहान ही स्क्रिप्ट लिहून दिलेली आणि ती स्क्रिप्ट मी बखुबी व्यवस्थित केली आणि त्या ह्याच्यात कुडाळचे नामवंत दिग्दर्शक केदार देसाई साई कलामंचाचे नामवंत दिग्दर्शक केदार देसाई आणि केदार सामंत सर बाबा वर्दमचे हेड आहेत ते होते सो पहिल्यांदा मी घाबरलो पण मनात निश्चय केला की आता अभी नही तो कभी नही आणि हे म्हणून मी ऑडिशन दिली त्याच्यात पन्नास एक मुलांमधनं आम्ही वीस जणं सिलेक्ट झालो मग तिकडून आमचा माझा खरा अभिनयाचा प्रवास सुरु झाला मग त्याच्यात एकांकिका होती आणि स्किट होती सो मी नवीन असल्यामुळे सरांनी मला सांगितलं की तू स्किटमधेच ट्राय कर कारण तुझी तू कमी वेळात जास्त एनर्जी लावू शकतोस आणि मग आमचं स्किट ठरलं आणि त्याची आम्ही ऑ रिहर्सल्स रिडींग सगळं चालू केलं त्या स्किटचं नाव होतं त्याचं कोणाला पडलं आहे आणि त्याचबरोबर एकांकिका होती त्याच्यासाठी मी मला लाईटसाठी सिलेक्ट केलेलं होतं सो लाईट करायला मी होतो आणि त्याची पहिली लाईट पहिला राऊंड जो होता यूथ फेस्टिवलचा तो आमच्याच कॉलेजमध्ये झाला आणि त्याचं पहिला लाईट्सचा राऊंड हे फक्त व्हॉइस ओवरचा होता म्हणजे त्याच्यात फक्त सांगायचं होतं श ब्लॅक आऊट लाईट्स कोपऱ्यावर स्पॉट किंवा टॉपचा स्पॉट एवढंच फक्त बोलायचं होतं आणि त्याच्यात आमच्या एकांकिकेचा पहिला नंबर आला आणि जे आम्ही स्किट केलेलं सहा जणांनी त्याचा पूर्ण सिंधुदुर्गात तिसरा नंबर आला त्याच्यानंतर आमचा सेकंड राऊंड झाला मुंबईला ॲक्चुअली ज्यावेळी मुंबईत गेलो तेव्हा कळलं की आपण तर खूप पाण्यात होतो हे तर मोठा समुद्र आहे आता आणि त्याच्यात वेगवेगळे कॉलेजची नाटकं झाली त्याच्यात डी बी जे कॉलेज चिपळूण ह्यांची एकांकिका होती त्याचं नाव होतं बिराड ती खत च खरंच खूप सुंदर होती अंगावर काटा आणणारी माणसाला रडवणारी एकांकिका होती आणि त्याच्याचसोबत त्यांचा एक एक स्किट होता त्याचं नाव होतं बरोटा आणि एवढं ते सुंदर स्किट त्यांनी मांडलं म्हणजे एक मुली मुली सक्षम होऊन काय करू शकतात समाजात हे त्यांनी गमती जमतीत मांडलं आणि त्यांचा त्याच्यात पहिला नंबरही आलेला ते बघून अजून मला इच्छा झाली की आता पुढचं जे काही करीन तर ह्यांना तोडीसच करणार आणि मग परत तो वर्ष संपला त्यावेळी ॲक्चुली मला केदार सरांनी एक वेगळं बाहेरचं नाटक होतं बत्ताशे एकोणीशे बहात्तर हे भारत भारत पाकिस्तान फाळणीवर झालेलं दोन अंकी नाटक होतं सो त्यांनी मला विचारलेलं सो मी तीन चार दिवस गेलो ऑडिशनला बट तीन चार दिवसानंतर आई एकटी असल्यामुळे आईची कटकट झाल्यामुळे मग मला ते परत सोडावं लागलं आणि लकीली झालं ते बरं झालं कारण त्याच्या बरोबर दोन आठवड्याने मला काविळच झाली सो ते रात्रीचे जागरण करून नाटकाची तालीम करणं माझ्यासाठी खूप कठीण होतं जे म्हणतात जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि त्यानंतर ह्या ह्या मागच्या वर्षी नवीन युथ नवीन वर्ष युथ फेस्टिवलचं आणि आमचं ह्यावर्षी मुक्तीस के एकांकिका होती आणि स्किट होतं मदारी भारत सज्ज झाला ते मदारी आणि माकडांवर आधारित होती त्याच्यात मुक्ती मी फस् ला जीवनात पहिल्यांदा एकांकिका केली ती मुक्ती त्याच्यात आम्ही शिष्य झालेलो आमचा मोठासा रोल नव्हता पण खूप इंपॅक्टफुल रोल होता त्यानंतर स्किट जो होता ज्याचं नाव होतं भारत सज्ज झाला त्याच्यात मी मदारी होतो आणि बाकी सगळे माझ्या हाताखाली माक माकडं होती त्याच्यात त्याची संकल्पना ज देवगडचे जॉन सर म्हणजे अभिषेक कोयंडे सर आणि आज्ञा कोयंडे मॅम ह्यांनी आणलेली आणि एवढं सुंदर स्किट होतं ते की त्याच्यात नुसतं बॉडी एनर्जी तर असेट पण होते ते म्हणजे भारताच्या झेंडयाचे कल् सगळ्या रंगाचे कापडं होती आमच्या हातात ते ज्यावेळी स्किट सुरु होतं त्यावेळी ते वेगवेगळे होते आणि ते नंतर स्किट करता करता गु गुरफटतात आणि शेवटल्या त्यावेळी त्या माकडांना समजतं की हा मदारी म्हणजे हा प्रत्येक क्षेत्रातला एक करप्ट माणूस आहे तर तो ते लोकं आपला गुंता सोडवतात शेवटी त्याचा तिरंगा तयार होतो हे खूप एनर्जीवालं स्किट होतं आणि आम्ही ते पहिल्या राऊंडला गेलो तर मु मुक्तीचा आमचा पहिला नंबर आला आणि स्किट परफॉर्म करताना अडचण अशी झाली की आमच्यातील एक पॉवरफुल माकडाला जबरदस्त ताप आला आणि त्याचा परफॉरमन्स थोडासा डाउन होऊन एक एक फंबल पडला ज्यामुळे आमचं स्किट पुढे सिलेक्ट नाही झालं पण ते स्किट एवढं एनर्जेटिक होतं की ते गोल्ड मारणारं स्किट होतं पण त्यानंतर मग मुंबईला आम्ही मुक्तीसाठी आलो त्यावेळी पण वेगवेगळी एकांकिका पाहिली त्याच्यात एक खरोटं म्हणून एक एकांकिका होती ती मालवणी लोकांवर थोडीशी आधारित त्याच्यात बाईचा कसा छळ होतो आणि ती त्याच्यातनं कसा मार्ग काढते ह्याची सुंदर कन् संकल्पना होती आणि त्याच्यात सगळ्यात कठीण म्हणजे ती मुली होती ती महा वृद्ध बाईचा रोल करता करता त्या लोकांना फुगडीचा एक लाईट चेंज ओवरमध्ये जो फुगडीचा सीन होतो तो एवढा अंगावर आणणारा होता कारण की पायावर बसून ती गोल पूर्ण स्टेजवर फुगडी घालते सगळ्यांत डेंजरस होतं ते आणि त्यानंतर ते सगळं संपलं आणि ह्यावर्षी आमचं स्किट झालेलं कॉलेज गॅदरिंगमध्ये तात्यांची इच्छा त्याच्यात मयताचं हे होतं विनोदी स्किट होतं ते बघून ढ मंडळींनी आमचं एकदा स्किट बघितलं सो त्यांनी मला विचारलं की काय करूया तू येणार आहेस का आणि त्यांच्यासोबत पहिली मी बाहेरची एकांकिका हे केली डिमटँग डीटँग त्याच्यात माझा मो मेजर रोल नव्हता पण प्रत्येक सीनमध्ये होता मॉबमध्ये विनोदी रोल आणि ती विनोदी एकांकिका होती पण त्याच्यात शे शेवट खूप सिरीयस होता आणि अशी माझी नाटकाची प्रवास आता इकडे सध्या तरी थांबला आहे पण पुढच्या वर्षी परत नवीन याने चालू करेन